नमस्कार मी ॲमेझॉन संकेतस्थळाशीच बोलते आहे ना मी चार दिवसांपूर्वी एका स्मार्टवॉचसाठी नोंदणी केली होती त्याच्याबद्दल मला चौकशी करायची होती ते मला कधी मिळू शकेल कारण मला ते माझ्या भावाला भेट द्यायचं आहे रक्षाबंधनाच्या दिवशी त्यामुळे ते वेळेवर मिळणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणकोणत्या सोयी आहेत काय काय त्याच्यामध्ये त्याला बघता येईल हे पण मला जरा विस्तारानी सांगितलं तर बरं होईल तो तपशील पण मला हवा आहे आणि ते सगळं मला जर व्यवस्थित वाटलं तर मी ज्या दिवशी मला घड्याळ मिळेल त्याच दिवशी रोख पैसे देईन कॅश ऑन डिलिवरीची सोय असं मी सांगितलं आहे तर मला हा सगळा संपूर्ण माहितीचा तपशील ह्या घड्याळाबद्दल कृपया सांगावा